माहा भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत किंवा प्रदेशांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात विकसित झालेले आहे याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास त्याचे जी डी पीतील योगदान महाराष्ट्र राज्याची उत्पादकता तसेच महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन घेतले जाते तसेच कापसाचे ऊसाचे त्याच्यानंतर दुधाचे उत्पादन भारतात म भारतातील महाराष्ट्रात मोठ्या प्रमा णात प्रामुख्याने घेतले जाते त्यामध्ये प्रामुख्याने ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात केली जाते त्यानंतर महाराष्ट्रात ऊसाबरोबरच दूध उत्पादनही मोठ्या प्रमाणात केले जाते त्यामुळे मला असे वाटते भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत किंवा प्रदेशांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य हे अधिक विकसित व मोठ्या प्रमाणात उत्पादित करणारे राज्य आहे